सर राबता रेस्टॉरंटमध्ये लागला आहे ना फोन काही नाही एक बड्डे पार्टीचं नियोजन होतं पाच तारखेला पाच तारखेला हॉल मोकळा आहे आपला नाही नाही लवकर पाच तारीख ओके ओके ठीक आहे आम्ही पंधरा ते वीस जणांचं आहे बर्डे सेलिब्रेट करायचं आहे तर आपल्याकडं डेकोरेशन चालेल ना सर डेकोरेशनमध्ये काय ऑप्शन आपल्याक आपल्याला काय टायपचं डेकोरेशन करणार आहे

अच्छा तो पण आहे अच्छा ओके ठीक आहे मग ह्याचं डिजीऑपरेटर वगैरे ते ते किती चार्जेस पडतात तर त्या एव्हेंटचे अच्छा ते विदिन प्लॅन आहे ओके ओके ठीक आहे आणि सर आपल्याकडे ते मुघलाई मटन अवेलेबल आहे ना सर आता आम्ही सहाला येईन सहा ते दहा अकरापर्यंत किती चालेल ती चालेल पुढं असं काय डे फिक्स नाही आमचं ठीक आहे आम्हाला आठला चालेल ना सर जेवण ओके ठीक आहे सर इन्क्लुड जेवणाचे आणि ते इव्हेंटचे चार्जेस सगळं एक एकच प्लॅन आहे तो ओके आणि हॉलचे सेपरेट अच्छा ठीक आहे तर मला विचारायचं होतं स्टार्टरमध्ये काय काय ऑप्शन अवेलेबल आहे मला चाल अच्छा ओके ठीक आहे ओके मला असं करा तुम्ही व्हॉट्सअपला आहे ना स्टार्टरची लिस्ट शेअर करा मेन्यू मेन्यू शेअर करा आणि त्याचे प्राइसिंग काय पडेल पर हेड आणि त्याचबरोबर मेनकोर्समध्ये काय काय आहे त्याचे म्हणजे टोटल मेनू शेअर करा आपल्याला डिशमध्ये आयस्क्रीम वगैरे अव्हेलेबल आहेत ॲक्चुअली कुठल्या कंपनीचं अवेलेबल आपल्याकडे नाही आयस्क्रीम कुठल्या कंपनीचे आहेत आपल्याकडे ओके ओके ठीक आहे चालेल अजून काय रात्री सर पार्किंगचं काय इशू नाही ना पार्किंग अव्हेलेबल आहे आपल्याकडं ओके आणि सर फटाका वगैरे हां हां काही इशू नाही ॲडव्हान्स करू आपण पैशाचं काय इशू नाही सर फायर क्रॅकर वगैरे यूज केलं तर चालेल तिथे फटाके वगैरे ग्राउंडवर

नाही नाही दहाच्या आधीच बड्डे केक कापल्यानंतर नऊ साऊंड आणि हे फायर वगैरे चालेल काय अच्छा ठीक आहे अजून काय चल चालेल मग मला मेन्यू पाठवून द्या आपण डिसाईड करू चालेल ओके थँक्यू